रामराम हाय मंजू

हो नक्कीच गं मलाही आवडत नाही कसला तो धांगडधिंगा इथे गणपतीचं आपण पवित्र आणि देवासमोर आणि असली कसली गं गाणी ती म्हणजे असल्या घा घाणेरड्या गाण्यांवर नाचायचं छी

हो हो नक्की सेन्सरची तरी त्याला आपण आपण या सगळ्या गोष्टीचं थोडंसं महत्व पण समजून सांगायला पाहिजे की मूळ उद्देश काय आहे काय होता कसं असायला हवं अगं पण तुला आठवतं ना तुला आठवतं ना की पूर्वी आपण या गणेशोत्सव स्पर्धांमध्ये किती छान उत्साहाने भाग घ्यायचो छान लेखन वाचन नृत्य कथाकथन आणि हो हो नक्कीच नक्कीच कारण आपल्या सोसायटीतल्या आपल्या आजूबाजूंच्या मुलांना संधी मिळायला हवी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळायला हवा हे बाहेरून पैसे घेऊन मागवण्यात काय अर्थ आहे का खरंच सांग सहमत आहे मी तुझ्याशी अगदी शंभर टक्के मला पटलेलं आहे आणि आपण अशाच प्रकारे कार्यक्रम बसवू या ओके शाडू अगदी हो हो नक्की नक्की अगं मला एक फोन येतो आहे

बाय ओके ओके चल चल ओके बाय बाय बाय